नमस्कार हे कोलाज रेस्टॉरंटचा नंबर आहे का हा करेक सुनील दामले आहेत का नाही आहे सुनील नाही आहे विश्वनाथ विश्वनाथ आहे का हां तुमचे नंबर मला तुमची नावं मला कळलेली होती तर मला असं विचारायचं होतं की पंधरा ऑगस्टला कोलाज चालू आहे का आणि कोलाज चालू आहे का नाही आहे आहे बरं तर मग मला पुढं हेही विचारायचं होतं की मी राहते कर्वेनगरला आणि मला जरा काही ऑर्डर हवं होतं तुम्हाला तर तुम्ही त्या दिवशी डिलिव्हरी देऊ शकाल का कारण त्या दिवशी मला येणं जमणं मुश्किल आहे माझ्याकडे साधारण पंधरा माणसं आहेत जेवायला तर मला तुमच्याकडनं व्हेज नॉनव्हेज काही ऑप्शन्स आहेत का असं मला विचारायचं होतं गुड आयम हॅपी सॉरी मला अतिशय आनंद आहे की पंधरा ऑगस्टला तुमचं चालू आहे आणि तुम्ही डिलिव्हरी पाठवून देणार आहात हेही खूप चांगलं आहे आणि मला खरं तर ॲपच्या थ्रू नाही घ्यायचं आहे कारण उगीच च्या उगीच ती लोकं ॲपचे पैसे घेतात विश्वनाथ किंवा कोणी तुमचा माणूस आला तर मग मी त्याला देईन ना पैसे त्याला काही प्रॉब्लेम नाही डिलेवरी चार्जेस मी देईन तर तुमचा मेन्यू कसा असतो तुमचा मेनू तुम्ही मला व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती फॉर्वर्ड करता का कारण मी तेवढी फार टेक्नोसॅव्ही नाही आहे त्यामुळे मी तुमच्या साईटवर जाऊन नाही ऑर्डर करणार मला असं फारसं ते नाही आवडत इम्पर्सनलाईज असं वाटतं मला तर तुम्ही मला पाठवून देतात का व्हॉट्सअपवरती तुमचं कारण माझ्या डोक्यात असं होतं मला एक सूप पाहिजे एक स्टार्टर पाहिजे पण ते तळलेलं नसावं ग्रिल्ड पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यानंतर मला ज्वारीची भाकरी पाहिजे आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही काय मॅचिंगवालं देऊ शकाल ह्याचा थोडासा विचार करा भाकरीबरोबर काय मॅच होईल आणि मग एक भाजी एक उसळ एक आमटी आणि एक कालवलेला दहीभात देऊ शकता का तुम्ही तो दिला तर जास्त बरं पडेल म्हणजे मला करायला नको आणि जोडीला ना मला दही आणि ताक हे दोन्हीही आयटम पाहिजे आहेत नाही नाही नाही मला गोड नको आहे कारण आजकाल ना आमच्या जनरेशनवाल्या लोकांनी सगळ्यांनी गोड खाणं बंद करून टाकलेलं आहे आईस्क्रीमही नको आणि गोडही नको असं माझं मत आहे तर साधारण बाबा तुम्ही बघा माझ्याकडे पंधरा माणसं आहेत तर पंधरा माणसांच्याकरता मग तुम्ही मला तुम्ही ऑप्शन्स पाठवा एक दोन तीन त्यातलं मी चूज करते निवडते मी त्यातलं आणि मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत फोन करते चालेल चालेल मग सुनील दामले आणि विश्वनाथ ह्या दोघांनाही माझा नमस्कार सांगा धन्यवाद